माझं नाव दीक्षा नाईक आणि मराठी भाषेतील रोचक वाक्यप्रचार म्हटलात तर खूप सगळे असतात आणि त्याच्यातून एक्झाम्पल म्हणजे अगं इकडे ये तिकडे जा हे कर ते उचलून ठेव असं नको करू तसं नको करू असे ए आणखी याच प्रकारचे असे आणखी खूप सगळे वाक्यप्रचार असतात रोचक आणखी मराठी हा सब्जेक्टच आकर्षित करणारा आहे आणखी रोचक सब्जेक्ट आहे विषय आणि याच्यामध्ये आणखी खूप सारे वाक्यप्रचार आणि शब्द आणि खूप सगळे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याच्यामधले अगं इकडे ये तिकडे जा ते कुठे चालले तू इकडे ये असं तसे आणखी याच्यामध्ये असे खूप सगळे प्रकार असून आणि त्याच्यातच असे आहे